आमच्या घरी आधीपासूनच शौचालय घरीच आहे कारण लोकांना शौचालयाची गरज हे खूप चांगल्या प्रमाणात पाहिजे असते त्यामुळे शौचालय हे सगळ्यांना सगळ्यांच्या घरी असणे गरजेचे आहे आमच्या गावामध्ये आमच्या घरी तर शौचालय आहेच पण आजूबाजूच्या भरपूर लोकांकडे शौचालय नसल्यामुळे त्यांना बाहेर उघड्यावर शौचालयाला जावं लागते त्यामुळे महिलांना खूप प्रॉब्लेम होत असते आणि शौचालय जर आपल्या घरी असला तर आपल्याला आपण आपल्या घरच्या शौचालयामध्ये जाऊ शकतो आणि गंदगीमुळे आपल्याला कोणता त्रास नाही होईल डासांचं प्रमाण कमी होईल गाव स्वच्छ राहील यासाठी शौचालय असणे आवश्यक आहे आणि घरोघरी सगळ्यांच्या शौचालय गरजेचे आहे